माध्यमांमध्ये आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये मराठी भाषेला फार कमी प्रतिनिधी मिळतं आहे असं मला वाटतं आहे शिक्षणामध्ये तर सेमी इंग्लिश सेमी मराठी सगळा मला गोंधळ उडतो मुलांची त्यामुळे पंचाईत झालेली आहे घरात मराठी किंवा कुठली भाषा असेल ती आणि इकडं इंग्रजी त्यामुळे त्यांचं एक ना धड भाराभर चिंध्या चालू आहे धड इंग्रजी येत नाही न मराठी पण येत नाही अक्षर अक्षरामध्ये पुरेस स्वच्छ हे नाही अक्षर नीट नाही लिहिलेलं ओळखत नाही अनेक वेळेला थोडक्यात सगळं करण्याची प्रवृत्ती त्यामुळं आहे

बिलकुल पण नाही आणि माध्यमांमध्ये काय हे आम्ही आता बघतो कार्यक्रम त्याच्यामध्ये प्रचंड इंग्लिश शब्द असतात एक वाक्यात समजा एक दहा शब्दांचं वाक्य तर चार शब्द इंग्रजी असतील असं सर्व माध्यमांमध्ये आहे किंवा त्या सिरियलमध्ये आहे आता आम्हीसुद्धा सिरियल म्हणतो आहे मालिका म्हणत नाही त्यामुळं मराठीला काही खरं नाही असं मला वाटतं आहे हां त्यामुळं शिक्षण व्यवस्थेमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व मिळते असं काय वाटत नाही तर ते मिळण्यासाठी काहीतरी व्हायला पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी मराठी पूर्णपणे समजून उमजून बोललं पाहिजे घरात कुठंही सर्वत्र बोललं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद